बुलढाणा जिल्ह्यात विभिन्न सांस्कृतिक उत्सव व कार्यक्रम साजरे केले जातात तसेच धार्मिक प्रादेशिक आंतरराष्ट्रीय सगळेच कार्यक्रम साजरे केले जातात मुख्य सण म्हणजे दिवाळी दसरा गुढी पाडवा हे यांचे मुख्य सण आहे त्याच्या व्यतिरिक्त मकर संक्रांतीपण भरपूर महत्त्वाचा सण आहे गुढी पाडव्याच्या दिवशी मिरवणूक काढली जाते राम मंदिराच्या अवतीभवती रामनवमीच्या दिवशी मोठी रामनवमीची मोठी मिरवणूक असते तसेच शिवाजी जयंतीपण वे खूप उत्साहात साजरी केली जाते तिथे त्यांची मिरवणूक असते आणि विभिन्न सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात नवरात्रात पूर्ण शहर अगदी रोषणाईनी सजलेलं असतं नटलेलं असतं तिथे विभिन्न कार्यक्रम घेतले जातात देवीच्या मंदिराच्याजवळ विभिन्न देवीचे मंदिर अगदी छान सुशोभित केले जातात फुलांनी तसेच प्रकारे महत्त्वाचं म्हणजे पुरणपोळी पुरणपोळी आमच्या इथे सगळ्यात महत्त्वाचे खाद्य आहे जे सगळ्याच सणांना बनवले जातात